भारत आज सर्वात लक्षणीय आव्हानांना सामोरे जात आहे त्यापेकील तीन चार लक्षणीय आव्हान जे माझ्या लक्षात येत आहेत ते पहिले मजे भूक बेरोजगारी महागाई शेतकरी समस्या आता भूक मजे कसं आता भारताची ओळख कशी आहे सर्वात मोठं अन्नउत्पादक क्षेत्र जे आहे ते भारतातचं आहे परे पण बरेच लोकं रात्री उपाशी झोपतात आता त्यासाठी शासन बरेच योजना राबवत आहे आता ते हळूहळू त्यांचं प्रमाण ब उपाशी झोपायचं प्रमाण खु कमी होत आहे दुसरं मजे बेरोजगारी बेरोजगारी आता भारतात बेरोजगारी ही दिवसेंदिवस वाढत आहे ते आता शासनासमोर पण एक खूप मोठं आव्हान आहे की नक्की काय करावं म्हणून त्यांनी महिल्या महिलांसाठी एक योजना राबवली आहे ए दर्व दरवर्षी त्या महिलांना एक लाख रुपय त्यांच्या खात्यात जमा होणार आणि त्यांना एक शिलाई मशीनदेखील देण्यात ये आली आहे की त्यांनी स्वत आत्मनिर्भर बनतील ही सगळी योजना आपल्या प्रधानमंत्री मार्गदर्शनाखाली तयार झाली आहे आणि आता ब बरेच पोरंपण बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी शासन नवीननवीन कंपन्या किंवा आय टी पार्क वगैरे उभारण्याचं प्रयत्नात आहे तेयानी बेरोजगारी दूर होऊ शकते परत तिसरी समस्या मजे महागाई महागाई मजे आजकाल पेट्रोल किती महाग झालं आहे परत आपले दरोज आपण ते वापरतो त्यामग त्यापैकी डाळ असू तेपण महाग झालं आता तेपण हाळूहाळू कमी कराय पाहिजे हेपण भारतासमोर खूप मोठं आव्हान आहे आता ते बरेचसे योजना राबवत आहेत चौथी मजे शेतकरी समस्या शेतकरी समस्याबाबत भारत शासनाने एक चांगला चांगला निर्णय घेतलेला आहे मजे पंतप्रधान योजनेतर्फ तर्फे दर शिक्ष दर शेतकऱ्यांना दर महिना सहा हजार रुपय देण्याचे त्यांनी ठरवले आहे आणि असे बरेच योजना आहेत ते भारत सरकार राबवत आहे जेणेकरून हे तीन चार ते मी आव्हानं सांगितली ते लवकरात लवकर दूर वाव्हेत यासाठी